हो मला भावंडं आहेत मला दोन बहिणी आहे आणि तीन भाऊ आहे आम्ही दोघी बळ् आम्ही तिघी बहिणी आणि दोन भाऊ जे आहेत ते खूप चांगले राहतो माझे दोन्ही भाऊ सगळ्यात मोठे आहे आणि माझ्या दोघी बहिणी या मोठ्या आहेत मीच सगळ्यात लहान आहे मी लहान असल्यामुळे सगळे माझे खूप जास्त लाड करतात आणि ती सगळी माझ्यापेक्षा त्यांचा स्वभाव म्हणा किंवा त्यांचं राहणीमान म्हणा किंवा त्यांचं जे वागणं आहे ते माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे मी त्यांच्यापेक्षा खूप वेगळी आहे मी लहान असल्यामुळे मला सगळ्या गोष्टींची सवलत सूट मिळते आणि जो माझा मोठा भाऊ आहे तो खूप मला धाकात ठेवणारा आहे त्याला अशा विचित्र गोष्टी केलेल्या पटत नव्हत्या पहिले आता आमचे लग्न झाले आणि आता मोठे झाले पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही सगळे गावाकडे जात होतो आम्ही सगळे विहिरीवर पोहायला जायचो तेव्हा माझा भाऊ मला जाऊ देत नव्हता तो सगळ्यात म्हणजे माझ्या पप्पांसारखा होता त्याच्यामुळे आता काही आता खूप आठवतात आधीचे दिवस पण माझे बहीण भाऊ सगळे खूप चांगले आहे